आमच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या ऋतुकालबद्दल चांगली माहिती पद्धतीने आम्ही पाहिले पाहिलेली आहे मी आणि माझ्या आईने आई आई आणि मावशीने अशा छान प्रकारे स्त्रियांना छोटे छोटे नियम दिले होते आणि स्वच्छतेचे आणि आरोग्याचे तर खूप छान नियम आम्हाला लावलेले आहेत आणि मला असं वाटतं की तेवढे नियम थोडेफार पाळले तर जास्त त्याचा अवडंबर नाही केला तर चांगले की ज जेणेकरून की जास्त त्याचा आवडंबर पण नाही करायचा आणि संस्कृती संस्कृतीबद्दल त्याच्यावर नावं पण न ठेवता दूषण न देता स्वच्छतेकडे आरोग्यकडे लक्ष द्यायचं आणि जागृती करायची एवढेच मला त्याबद्दल वाटते